खेळ हा तणाव दूर करण्याचा आणि आनंद मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे कामाचा किंवा दैनंदिन तणावातून थोडा वेळ बाहेर पाडायला खेळ खूप मदत करतो मैदानात नेलं गेलं की मना मनातले सगळे विचार माहागे पडतात आणि फक्त त्या खेळावर लक्ष केंद्रित होतं खेळत खेळनात खेळताना शरीर तंदुरुस्त राहतं आणि सोबत मित्रांसोबत वेळ घालवण्याचा आनंदही मिळतो स्पर्धा असली तरी त्यात मजा असते आणि जिंकल्यावर आत्मविश्वास वाढतो कुठलाही खेळ असो क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल किंवा अगदी बुद्धिबळ तो मन आणि शरीर दोन्ही सक्रिय ठेवतो